हा साहेब नमस्कार नमस्कार नमस्कार ते आपण जे मागच्या वेळेस शर्ट घेतलं होतं का नाही मी हा मी मी ते मला खूपच चांगलं वाटलं ते मला चांगलं वाटलं म्हणजेच काय मी जेव्हा बाहेर गेलो का नाही तेव्हा माझ्या मित्रांनी स्वतः म्हटलं की बा हे शर्ट कुठून आणलं मग मी त्यांना तुमचा पूर्ण परिचय दिला आणि सांगितलं की बा इथून आणलं म्हणून कारण त्याचे जे गोठ होते ते सुद्धा व्यवस्थित निघाले त्याची टच बटण कारण याचा पहिले बरेचसे कपडे वगैरे घेतले पण त्या कपड्यांचा प्रॉब्लेम टच बटणचाच येत होता लगेच दोन चार आठ्वडे झाले की बटण तुटून पडत होते पण ह्या शर्टाचा जर अजून आता एक दीड दोन महिने होऊन राहिले काहीच नाही झालं मला तर खूप आवडलं आणि ते कंपनीबी खूप आवडली मला तर आता मी समजा या दोन तीन दिवसात पुन्हा तिथे येणार आहे आणि माझ्या मित्रांना सुद्धा आणणार आहे कारण त्यांना ते दाखवलं मी की बा हे शर्ट असं आहे त्यांनी ते स्वतःही पाहिलं म्हटले कुठून आणलं मी सांगितलं त्यांना इथून इथून आणलं म्हणून आणि त्याची जे किंमत होती ते किंमत ऐकून तर ते खूपच हँग झाले की बापरे म्हणे एवढ्या कमी किमतीमध्ये एवढं चांगलं शर्ट आणि म्हणून मग आम्ही उद्या परवा समजा येणार आहो शर्ट घेण्यासाठी त्याची जी म्हणजे हे आहे फिनिशिंग आहे प्लीनिंग ते बेस्ट आहे आणि कलर तर त्यामध्ये मला जो तुम्ही दिला तो त्यान्ले आवडला मी ना तेही म्हटलं म्हटलं सर त्याच्यामध्ये ते म्हणते भावा कलर वगैरे म्हटलं मग का तर भरपूर कलर होते दहा पंधरा त्यांनी कलर दाखवले त्यामध्ये हा बी कलर बेस्ट होता आणि ते धुतल्यावर बी त्याचा बेस्ट पॉईंट असा होता की ते धुतल्यानंतर धुतल्यानंतर ते एवढं छान झालं ना नाही तर बाकीचे कसे होतात सिकुडतात किंवा असे वळ्या वगैरे पडतात हे होतात आणि त्यांना प्रेसची गरज नाही महत्वाची गोष्ट म्हणजे किंवा हलकीशी प्रेस जर मारली तर अजून ते उठून दिसते आपण ज्या प्रकारे ते बाईंडिंग केली किंवा ज्या प्रकारे आपण ते बनवलं ते तर सर अप्रतिम खरोखर खूप छान वाटलं मला ते आणि माझे मित्रसुद्धा ते घेणार आहे ठीक आहे सर